योगशास्त्र हे पूर्णपणे मनाचा अभ्यास करून तयार गेलेले मानसशास्त्र आहे शरीर आणि मनाचा अनन्यसंबंध भारतीय ऋषिमुनींनी हजारो वर्षापूर्वी जाणून त्यात मनाचा शरीरावर असलेला पगडा हा जबरदस्त आहे तर अशा या मनाला काबूत ठेवण्यासाठी योगशास्त्र निर्माण केले गेले आणि म्हणूनच मला प्रार्थना ही भारतीय संस्कृतीची ओळख वाटते आणि आपण इत समा आपल्या नेहमीच्या जीवनात देखील प्रार्थनेने आपण प्रत्येक ह्याची सुरुवात करतो आणि त्या आपल्या मनावरील संस्काराला सुरुवात होते मनातील चंचलता विकार षड्रिपू अहंभाव हे सगळे ह्या प्रार्थनेने कमी होत जातात आणि मला नेहमीच ओमकार हा बऱ्याच वेळा उपयुक्त असा हा प्रकार वाटतो कारण ओमकाराने ओम ओम म्हंटलं की समोर उभं राहतं एकदम धार्मिक उदात्त अशी भारतीय संस्कृती ही त्या भारतीयांचं श्रद्धास्थान देखील आहे त्यामुळे भारतीयांचे ओमशी अगदी जन्मापासूनच अतुट असे नाते निर्माण झालेले आहे ओमकाराच्या या उच्चारण किंवा जप केल्यामुळे बऱ्याच वेळा मानसिक संतुलन राहते विद्यार्थ्यांना देखील विद्यार्थीदशेत त्याचा खूप उपयोग होतो आणि अभ्यासात बौद्धिक पातळीत चांगला फरक पडतो आणि अत्यवस्थ रुग्णांवरही आपण त्याचे प्रयोग करून बघितलेले आहेत आणि त्याचे खूप चांगले असे रिझल्टस आपल्याला मिळता आहेत तर मला असं वाटतं की हा ओमकार महिमा आहे जेवढे आपण त्याच्यावर लि बोलू तेवढे कमीच आहे पण आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीराला चित्ताला सावरणारा एकमेव आधार म्हणजे ओम जो सहजगम्य सहज उपलब्ध आहे आणि लगेच फल देणारा आहे आपण सर्वांच्या जीवनात या ओम साधनेतून आनंद सुख समाधान नक्कीच निर्माण होते त्यामुळे मी ह्या ओमकाराला माझ्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केलेले आहे